धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील ग्रामदैवत आलमप्रभू आहे मी तिथे दररोज पाया पडायला जातो तिथे दररोज पहाटे पाच वाजता अभिषेक पूजा होते व तसेच सकाळी सहा वाजता त्रिकळा आरती होते नंतर दुपारी बारा वाजता दुपारची आरती होते तिथे दुपारी आरती झाल्यानंतर महाप्रसाद आसतो तसेच दुपारी ऊन वाढल्यानंतर ते दैवत हळूहळू सामसूम होते नंतर संध्याकाळी सहाच्या आरतीला खूप गर्दी असते नंतर संध्याकाळी ते दैवताचं ठिकाण टेकडीवर असल्यामुळं तिथे खूप लोकं जमा होतात संध्याकाळी तिथं सनसेट पाहायला भेटतो तसेच ते दैवत भूम या शहरापासून दोन किलोमीटर लांब अंतरावर आहे आणि ते दैवत नैसर्गिक निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे टेकडीवर असलेलं देव देवाचं मंदिर त्याला काही छप्पर नाही नंतर तिथे खूप वेळा माणसं सनसेट पाहायला येतात तसेच तिथं निसर्गरम्य वातावरण आहे शांतताही असते तिथे दररोज दुपारी बाराच्या आरतीनंतर प्रसाद भेटतो आहे